आमच्या राज्यात खूप प्रकारचे सण साजरे केले जातात मोठमोठे सण आमच्या राज्यात साजरे होतात त्यामध्ये नवरात्र आहे नवरात्रामध्ये नऊ दिवस देवीची पूजा केली जाते नवरो नवरात्रोत्सव साजरा केला जातो देवीची स्थापना केली जाते दांडिया खेळला जातो नंतर देवी देवीचे नऊ दिवस झाल्यानंतर दसरा येतो दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन होतं त्या दिवशी पण खूप छान दसरा विजयादशमी विजयादशमी असे म्हणून हा सा सण साजरा केला जातो त्यानंतर दिवाळी येते दिवाळीमध्ये पहिल्या दिवशी वसुबारस असते त्या दिवशी गाई गोऱ्हाची पूजा करून पहिला दिवस साजरा केल्या जातो नंतर धन्वंतरीची पूजा केली जाते दुसऱ्या दिवशी त्यानंतर लक्ष्मीपूजन होते लक्ष्मी पूजनालासुद्धा व्यापारी लोक म्हणजे किंवा डॉक्टर लोक सगळे जे आपल्या जे काही आपले हत्यार आहेत हे आहेत जिथे डॉक्टर जे सगळे टेथंस्कोप वगैरे आहेत किंवा व्यापऱ्यांचे वही पूजन आहे हे सगळं त्या लक्ष्मीपूजनामध्ये केलं जातं आणि लक्ष्मीपूजन दिवाळी हा सण सगळीकडं आकाश कंदील लावून लाईटिंग लावून फटाके उडवून खूप आनंदात साजरा केला जातो त्यानंतर दिवाळीमध्येच पाडवा हा एक दिवस असतो त्या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळते त्या एका सणामध्ये खूप सारे एकत्र सगळे सण साजरे होतात सगळ्यांच्या नात्याबद्दल नात्याचे देवाचं सगळेच त्याच्यामध्ये येतं त्यानंतर दुसरे तिसरे चौथे दिवशी त्याची भाऊबीज होते बहीण भाावाला ओवाळते आणि प्रत्येक जण असं खूप फराळाचं केलं जातं एकमेकाच्या घरी दिलं जातं एकमेकांच्या घरी लक्ष्मीपूजनाला पाडव्याला लोक येतात एका दुसऱ्यांच्या घरी जातात असं खूप छान प्रकारे दिवाळी हा सण आमच्याकडे साजरा केला जातो